घरासमोर जी झाडे लावली जातात ते झाडे लावताना असा विचार केला जातो की त्या झाडाला जास्तीत जास्त फुलं यावेत आणि त्या फुलाचा उपयोग कधी देवाला वाहण्यात यावा किंवा कधी म घरच्या म स्त्रियांना महिलांना त्याचा गजरा करून घ्याव गजरा करून घेण्यात यावा म्हणून मग ते महिला वर्ग काय करतात जास्तीत जास्त फुलाची व कधी सुवासिक फुलाची कधी देखण्या मोठ्या फुलाची अशी अशा स्वरूपातील झाडे लावतात मग त्या फुलामध्ये जास्वंद असेल जास्वंद गणपतीला आवडतं म्हणून जास्तीत जास्त पांढरी जास्वंद लाल जास्वंद म्हणून जास्वंदाची निवड करतोत पुन्हा नंतर ते स्वस्तिक एक फुलं असतं त्या स्वस्तिक फुलाला बारमाही बारमाही फुलं असतात त्या बारमाही फुलं ग्या असल्यामुळं ती जास्तीत जास्त संख्येनं फुलं असल्यामुळं आपलं देवाचं देवघर पूर्ण ते फुलानी भरलं जातं म्हणून स्वस्तिक आहे झाडाची हे करतो गुलाबाची फुलं दे गणपतीला आवडतात म्हणून लाल गुलाबाच्या फुलाची लागवडं केली जाते